बाकीच्या गोष्टींबरोबर छंद सांभाळायचाच असेल तर त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही लिखाणाची मला आवड आहे आणि आवड असल्यामुळे जिथे कुठे मला लिहावसं वाटतं तिथे जर कागद पेन अवेलेबल नसेल तर मी सरळ माझ्या मोबाईलमधल्या नोट्सचं ॲप ओपन करते आणि त्यात लिहिला सुरुवात करते बट बाकीच्या गोष्टी म्हणजे घरातल्या अवराआवर असेल कामावरची दगदग असेल किंवा कॉलेजची दगदग असेल ह्या सगळ्या गोष्टी बघून लिहायचं म्हटलं तर खरं तर त्यातूनच आम्हाला लिहिण्याची स्फूर्ती मिळत असते हे सगळं करत असताना आयुष्य जगत असताना उघड्या डोळ्यांनी जे दिसतं तेच मी लिहित जाते आणि साधारणत मी जेव्हा जास्त दुःखी असते तेव्हा मी लिहिते कारण माझं असं मानणं आहे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण हलकं होतो मनातलं सगळं दुःख आपण विसरून जातो कारण लिहिण्याने मन मोकळं होतं जगाच्या पाठीवर दोन मित्र कधीही चांगले जे कोणापाशी आपलं कधीही काही बोलत नाहीत आणि आपल्यालाही कधी दुखवत नाहीत ते म्हणजे कागद आणि पेन आणि ह्या सगळ्या गोष्टी लिहिला किंवा जिथे मला जायचं आहे तिथे बसण्यासाठी अशी कोणतीही माझी स्पेशल जागा अजून तरी ठरलेली नाही मला नेहमी कुठे सुद्धा लिहिला चालू होते पण तरीही जर मला कुठली आरामदायी जागा कधी भविष्यात बघायची असेल लिहिण्यासाठी तर मी माझा स्वत चा एकांत शोधेन जिथं मला एकांत मिळेल जिथे माझ्या डोक्यातले सगळे विचार बाजूला होऊन फक्त लिखाणाचा विचार माझ्यापाशी असेल अशी आरामदायी जागा मी नक्की बघण्याचा प्रयत्न करेल आणि ही आरामदायी जागा मला निसर्गाच्या कुशीशिवाय पर सह्यादी पर्वताच्या रांगेशिवाय कुठेही मिळणार नाही आणि देन माझा छंद मला जोपायसा जोपासण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो माझा माझ्यावरचा विश्वास मी बाकीच्या गोष्टींसोबत ही ही गोष्ट जपली पाहिजे जर स्वतःचा छंदच आपण विसरून गेलो तर स्वतःलाही आपण विसरून जाऊ शकतो